व्यवसाय म्हटलं की वेगवेगळ्या व्यवसायांतून आपण वेगवेगळ्या प्रकारे पैसा कमवण्याचे साधन म्हणजे व्यवसाय अमरावती शहरात आहे एम आय डी सी अंबादेवी टेम्पल तापडिया सिटी ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉब उपलब्ध करून दिलेत आणि लोकांना आपल्या आयुष्यात पैसा कमावण्याचे एक संसाधन दिलेले आहे जर करियर निवडायचे असेल तर अमरावतीकरांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव रोशन केलेलं आहे आता कुठलाही व्यवसाय हा छोटा नसतो साधा आपण जर फूट बिझनेस जर घेतला जसे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे छोटेछोटे रेस्टाॅरंटस् ओपन झालेले आहेत तिथे अमरावतीकर मोठ्या आवडीने आस्वाद घ्यायला जातात ते लोकसुद्धा इंजिनियरिंग बी एस्सी एम एस्सीसारख्या डिग्री करूनसुद्धा त्यांना फूड व्यवसायामध्ये आवड असल्यामुळे ते व्यवसाय बनवतात आणि त्यामध्ये आपलं स्वतःचं करियरसुद्धा क्रियेट करतात अशा प्रकारे ते जेव्हा आपला व्यवसाय पुढे चालवत नेतात वर्षानुवर्षं त्यामध्ये प्रगती करतात तर ते टॅक्ससुद्धा पे करतात त्यामुळे एक आर्थिक योगदान आपल्या राज्याला मिळतं आणि राज्याचा विकास होण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे